होय धावल्याने मला शारीरिक तंदुरुस्ती मिळते आणि मानसिक तणाव पण कमी होतो खूप चांगला ऊर्जा मिळतो धावणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे धाव धावणे ने शरीरासाठी एक उ उत्कृष्ट व्यायाम पण आहे नियमित धावल्यामुळे शरीराची फिटनेस सुधारते धावल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते रक्त सरण वाहन सुधारते फुफ्फुसाची क्षमता पण वाढते धावल्याने वजन पण कमी करून ह्यात मदत होते शरीरात चरबी पण कमी होते स्नायू बळकटीसाठी मिळते सा सांध्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात श धावल्याने आपल्याला चांगली ऊर्जा मिळतात धावल्याने आपल्याला शुद्ध हवा मिळतात सकाळची मन शांत होते मूड सुधारतो डोक्यावरचा भार कमी होतो तणाव कमी होतो धावल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला मिळतो एकाग्रता वाढते आपली नवीन ऊर्जा मिळते आणि सकारात्मक विचार येतात आपला आत्मविश्वास वाढत असतो धावल्याने नियमित केल्याने रुठी सुधारते वेळेचे नियोजन चांगले होते झोपेचे सुधारणा चांगली होतो अशा